हो लोकांमध्ये जे आता सध्या पावसाळ्यामध्ये स्पेशली कोलेरा असेल किंवा सर्दी ताप ह्यासारखे विशिष्ट आजार ऋतूनुसार ते दिसून येतात आणि मग त्यासाठी आम्ही काय करतो तर मुळात आधी पावसाळा सुरू झाल्यामुळे पाणी अशुद्ध झालेलं असतं नाल्यांचं पाणी कधीकधी विहिरीमध्ये जातं मग त्याचं त्याच्यासाठी पाणी शुद्धी करण्यासाठी आम्ही डी सी एलसारखी पावडर वगैरे प्रत्येक विहिरींमध्ये टाकतो डास वगैरे वाढू नयेत यासाठी सा कोठेही साचलेलं श् पाणी असेल घराच्या आजूबाजूला परिसरात तर ते साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशा दृष्टीने मार्गदर्शन करतो नंतर डासांसाठी ते एक फ फवारणी केली जाते निर्जंतुकीकरणासाठी त्याच्यानंतर मग सर्दी ताप होतो तर त्यासाठी घरगुती उपचार आणि मग त्याच्यानंतर तो कसा काही आपल्यापासून अनेक जणांना त्याची सं म्हणजे रुग्णाची साथ होऊ नये याच्यासाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करतो ह्या प्रत्येक म्हणजे पहिल्याच स्तरावर सर्दी खोकला असताना तुम्ही त्याच्यावर योग्य निदान करू शकता त्याचं डॉक्टरकडून वेग औषधं घेऊ शकता आणि यासाठी मार्गदर्शन करतो त्यानंतर एक आम्ही सर्वेक्षणसुद्धा करतो किंवा कोणत्या भाग हा जास्त दलदलीचा अथवा ज्याच्या परिसरामध्ये कचऱ्याची किंवा अशी कुठची स साचा म्हणजे साचलेलं आहे का काही की ज्याच्यामुळे या भागामध्ये आजार होऊ शकतो तर त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करतो तिथला जो काही कचरा वगैरे असेल तो नगर पंचायतीला सांगून तो वेळीच उचलणं अशाप्रकारे आम्ही त्यावर मात करतो आणि जागरूकता निर्माण करतो लहान मुलांची काळजी कशी घ्यायची त्यांना स्व त्यांची स्वच्छता असेल किंवा कोणती गोष्ट त्यांना आपण हे करू शकतो कोणती गोष्ट टाळू शकतो तर या बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो